हॅलो मी गायत्री बोलते मी तुमची इथं कधीपासून वाट बघते कारण मला उशीर झाला आहे अर्जंटली जायचं आहे कामासाठी आणि इथे खूप वेळ झाला मी वाट बघते आणि अर्जंटली काम आहे तर तुम्ही सांगू शकतात का तुमची अर्जंट लोकेशन कुठे किंवा मला तुमचे जे लोकेशन आहे सध्याची ती सेंड करा जेणेकरून जर तुम्हाला जास्त उशीर होत असेल तर मी दुसरी जी ब आपलं कॅब आहे ते बुक करते किंवा मग किंवा मग जर तुम्हाला जमत असेल तर लवकर या आणि प्लीज लवकर या